हॅलो सिंध ट्रॅवल एजन्सी मी अंजली शुक्ला आज सात वाजता सकाळी सहकुटुंबासोबत औरंगाबाद येथे पर्यटनासाठी जाणार होते तरी सध्या आठ वाजून गेलेत आणि तुमची कॅब आतापर्यंत माझ्या घरा माझ्या घरी पोहोचली नाही ड्रायवरला कॉल केल्यास त्याचा मोबाईल संपर्कक्षेत्राच्या बाहेर दाखवत आहे तरी तुम्ही माझी माझा मॅसेज त्याच्यापर्यंत पोचवण्याचे माझी मदत करा धन्यवाद